पुस्तक वाचन पूर्ण करण्यासाठी मला साधारणतः एक आठवडा किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो ज्यामुळे कम सलग मी एक एक ते दीड तास वाचू शकते ज्यामुळे घरातील काही कामे असतात त्याच्यामुळे वाचणं होत नाही तसेच लहान मुलं लहान मुलं सतावतात त्या त्याच्यामुळे पण वाचनं होत नाही त्यामुळे एक दीड तास मी व संध्याकाळचं वाचते आणि त्याच्यामुळे मला पूर्ण पुस्तक वाचण्यासाठी एक आठवडा ते दीड आठवडा इतका वेळ लागतो मी पुस्तक वाचनासाठी असं ध्येय काहीच ठरवलेलं नाही मी बाकीच्याप्रमाणे जसं पुस्तक आपण वाचतो त्याच्यामधून आपल्याला शिकण्यासारखं काही मिळतं याच्यासाठीच मी पुस्तक वाचते त्यामधून माझं कोणतही ध्येय साप्ताहीक किंवा मासिक असं कोणत्याही प्रकारचं ध्येय त्यामध्ये नाही